आ अभंगामध्ये बरे प्रकार आहे त्यामध्ये अभंगामध्ये बरे बरेचजण कीर्तनामध्ये येते कीर्तमध्ये फुगडी वगैरे खेळून बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी नाचतात त्या त्याचप्रमाणे वाल्यामुरळी हा सण हा सण श्रावण महिन्यामध्ये पंचमीच्या वेळेस असतो तो पण बऱ्याच ठिकाणी नाग्यामुरळी हा हा नाग्यामुरळीप्रमाणे वेष धारण करून बरेच गाणे म्हणतो त्यामुळे त्याचप्रमाणे स सकाळच्या सकाळच्या प्रहरी वा वासुदेव वासुदेव हा टाळ घेऊन गावा गावागावामध्ये बऱ्या बऱ्या ठिकाणी घरोघरी जाऊन गाणे म्हणून त्यांचा त्यांचा उद्धार करण्याचा प्रयत्न करतात त्याचप्रमाणे नांदेड येथे माळेगाव जत्रेमध्ये बऱ्या बऱ्याच ठिका त्या जवळपास पंधरा दिवस हा सण असतो त्यावेळेस बऱ्याच ल बऱ्याच ठिकाणी लाव लावण्या हा उत्सव साजरा करतात तसेच तसेच बा हो तसेच फुगड्या वगैरे खेळतात तसेच पंड पंढरपूरला वारक वारकरी लोक पा पायी जात असताना बऱ्याच ठिकाणी फुगडी वगैरे हा हा झुम्मा वगैरे हा खेळ खेळतात तसेच रिंगण हा पण प्रकार आहे त्याप्रमाणे बरेच जण असे हे पळत राहतात किंवा घो घो घोड्यावरून पण बरेच जण प्र प्रवास क प्रवास करतात व ते रिंगण पूर्ण करतात तर